माझ्याकडे रॉयल एन्फिल्डची इंटरसेप्टर गाडी आहे त्या गाडीत तर जास्त काही खराबी होत नाही पण माझ्यासोबत काय झालं माहिती का आम्ही सर्व मित्रजण निघालोत नांदेडमधून निघालोत बाहेर थोडं जायचा विचार केला गेलोत नांदेडून काळेश्वरकडे गेलोत काळेश्वर म्हणजे नांदेडच्या इथे असं म्हणजे टेकडीवरचं ठिकाण आहे तिथे सर्वांना जायला आवडतं म्हणजे आवडतंच त्यामुळे तिथे सर्वजण आम माझ्या मित्राची गाडी होती प्लेजर स्कूटी दोनचेर असं सगळ्यांच्या मित्राचं म्हणजे स स्कूटी वगैरे आम्ही सर्व घेऊन गेलोत बाईक्स म्हणजे असं बाईक्स राईड करायला खूप सगळ्यांनाच आवडतं बाई एवढं तर सगळ्यांना माहितीच आहे तर सगळे आम्ही मित्र गेलोत बाईक राईड करण्यासाठी तर तिथे गेलोत माझी गाडी तर असं रॉयल एनफिल्डची होती तर मला काही तेवढं प्रॉब्लेम आला नाही तर माझा मित्र बोलला की तुझी गाडी मला थोडी चालवू दे तर मी त्याला दिली चालवता पण नवीन नवीन गाडी असताना त्याला गिअर चेंज नाही करता आले तर ते गिअर न चेंज करतामुळे ते गिअरचं सॉकेट खराब झालं एकदा तर ते गिअरचं सॉकेट खराब झाल्यामुळे तर आम्ही जाग्यावरती थांबावं लागलं कारण ती एवढी हेवी बाईक आहे की त्याला कुठे टो पण करून गॅरेजपर्यंत नेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे त्या गा बाईकचं आम्ही ते मध्ये सीटच्या खाली एक म टूल असते टूलकीट काढली टूलकीटनं आमच्या आम्हाला जेवढं करता येतंय त्यानी थोडंफार रिपेअर केलं त्यामुळे त्याची आमची गाडी थोडंफार तर थोडंफार तर चालली गॅरेजपर्यंत गॅरेजपर्यंत चालली मग आम्ही तिथून कसंं तरी गॅरेजकडून रिपेअर करून घरी आलो